घोडेस्वारीमुळे आम्हाला खूप फायदे होतात मानसिक आणि शारीरिक असे खूप सारे फायदे आहेत आम्ही दररोज आमच्या शेतामध्ये घोडा आहे त त्या स दररोज आम्ही त्याला चालवतात त्यामुळे आमचं आम्हाला मानसिक सुखपण भेटते आणि शारीरिकपण भेटते जसं की आमचा व्यायाम पायाचा होतो आणि मानसिकपण आम्ही खूप खुश राहतात आणि त्यामध्ये आपल्यामधली पावर म्हणजे घोड्यांची पावर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कळतात घोडेस्वारीमुळे आणि त्यामुळे आम्हाला फायदे होतात त्या त्याच्यामुळे आम्ही आम्ही दररोज घोडेस्वारीचा आनंद घेतो आणि आम्ही आमच्या मित्रांसोबत जातो भाऊ सगळेजण आणि प्रत्येक सगळ्यांनी घोडेस्वारीचा आनंद घेतलाच पाहिजे आणि त्यामुळे आम्हाला खूप मानसिक आणि शारीरिक फायदेपण आहेत असं मला वाटते आणि असं झालं